नवीन पिढीमधली संस्कृती संस्कृती पारंपरिक प पद्धती हे न वापरल्या तर चांगल्याच आहेत पण म परंतु मुलं काही तेवढं मनावर घेत नाही काही घेतात काही सोडतात पण त्यांना काही तेवढं पटत नाही या म मुलांना असं ऐका असं काही ऐका वाटत नाही नवीन नवीन पद्धती वाटतात हे बरोबर नाही पण त्या त्यांनी आपल्या संस्कृतीप्रमाणेही काही वागायला पाहिजे आणि चालू रूढीप्रमाणं सुद्धा चांगले असे काही वागले तर खूपच चांगले आहे पण मग परंपरा न न सोडता हे वागले तर खूप छान आहे असे हे मुलांचे आ आमचे प्रश्न आहेत पण मुलं काही तेवढे मनावर घेत नाहीत सैल सोडतात